हां मी सारडा कन्या शाळेतून बोलते आहे मी शिक्षिका आहे काळकर काळकर शिक काळकर नावाची हां तर काय आहे आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे आणि मुलींची शाळा आहे आमची तर जानेवारीमध्ये गॅदरिंग आहे तर त्याच्यासाठी तुमच्या नृत्यशाळेचं नाव आम्ही बऱ्याच जणींकडून ऐकलं गावात तर त्यामुळे अदिती ना अदिती नृत्यालय तू स्वत च बोलते आहे नमस्कार तर आम्हाला आम्ही ह्या वेळेस काय केलेलं आहे गॅदरिंगसाठी काही थीम ठेवलेले आहेत म्हणजे काही विषय दिले आहेत प्रत्येक इयत्तेला हां हां त्याच्यामध्ये ह्या वर्षी आम्ही लोकनृत्य घेतलं आहे हां तर तुम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही सर्व प्रकारचे नृत्य शिकवता आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थीनींकडून तयार करून घेता त्या हां म्हणून मी जाऊ शकत नाही बरोबर आहे हो हो हो हां म्हणजे तुमचं ज्या शिष्य आहेत त्या तुम्ही त्या येऊ शकता तुम्ही आधी एकदा येऊन जा पण हां हां आणि मग प्रॅक्टिस घ्यायला नाही आता आमचा पाचवी ते सातवीसाठी आहे म्हणजे पाचवीच्या वर्गाला एक सहावी आणि सातवी असे तीन प्रकारचे आणि आम्ही ह्यावेळेस काय केलं आहे की भारतातले म्हणजे विविध राज्यांमधली आता उदाहरणार्थ गुजरात घेतलं आहे गुजरातमध्ये गरबा नृत्य आहे बरोबर राजस्थानमध्ये घुमर आहे त्याच्यानंतर काश्मीर म्हणजे काश्मीर हा प्रांत घेतला म्हणजे काश्मीर राज्य घेतलं काश्मिरी नृत्य आहे तर आणि महाराष्ट्रामधलं एक आहे म्हणजे ते आम्ही दहावीसाठी ठेवलं आहे अर्थात दहावीला वेळ जास्त नाही आहे पण ग ह्यावर्षी शेवटचं वर्ष म्हणून विद्यार्थीनी मागे लागल्या आहे तर मग आम्ही त्यांच्यासाठी हां तर त्यां त्यांना असं त्यांच्याकडून म्हणजे डिमांड आली आहे की लावणी ठेवा बाई आम्हाला शेवटचं वर्ष आहे बरोबर आहे हां हां हां नाही ऐच्छिक ठेवलं आहे आम्ही पण म्हणजे लोकनृत्यामध्ये बऱ्याच जणी म्हणजे वीस वीस एक जणी किंवा पंचवीस जणी पण येऊ शकता म्हणजे त्यामुळे बरोबर हो नाही म्हणूनच आम्ही म्हटलं हां लोकनृत्यला हो अगदी अगदी हो तुम्ही ती गाणी जरा आम्हाला सांगितली मी सिलेक्ट केली तर मग आम्हाला बरं पडेल चालेल चालेल

चालेल चालेल फक्त मधल्या सुट्टीनंतर म्हणजे तीननंतर साडे तीननंतर आम्ही प्रॅक्टिस घेतो हो हो तुमचं सहानंतर आहे बरोबर आहे बरोबर

हो लागणार ना त्या त्या म्हणजे राज्यातले ते ते त्या त्या विषयानुसार आपल्याला लागणार बरं होईल ना मग हो चालेल म्हणजे तुम्ही एवढ्या संख्यने ड्रेस प्रोव्हाइड कराल सगळ्यांना फार बरं होईल मग हो हो हो आणि मग ते दागदाागिने त्यानुसार हां दागदागिने ज्वेलरी येस मग फार बरं होईल हो

नाही नक्कीच नक्कीच हो हो आम्ही दोन तीन शिक्षिका आम्ही बाईंची परवानगी मोठ्या बाईंची घेऊन तसं तुम्हाला मी कळवते हां हो एक दिवस आधी म्हणजे आणि वेळ कळवते चालेल चालेल हो हो ओके चालेल नाही नाही ठीक आहे धन्यवाद